हां सर मी ऐश्वर्या कुलकर्णी बोलते सध्या माझा महाराष्ट्रामध्ये पर्यटनाविषयीचा एक रिसर्च सुरू आहे की सध्या हिल स्टेशनची जी डेव्हलपमेंट आहे जे टू टुरिस्ट डेस्टिनेशन्स असतात तर त्यासाठी जे हिल स्टेशन्स आहेत तर त्या संदर्भात डेव्हलपमेंट कशी सुरू आहे आणि त्या संदर्भात माहिती पाहिजे होती कारण माझा रिसर्च चालला आहे तर सध्या जी हिल स्टेशन्स आहेत त्याची सध्याची स्थिती सुधारण्यासाठी आपलं सरकार काही करतं आहे का त्याबद्दल माहिती हवी आहे आत्ता मी सांगलीतून बोलते सर मी लेक्चर आहे सांगलीमध्ये मी आत्ता गरवारे कॉलेजला शिकवते

बरोबर

हो मग आता हिल स्टेशनवरती जर राहण्याच्यादृष्टीने जे लॉजिंग बोर्डिंग्ज आहेत तर त्यामध्ये सध्याची स्थिती कशी आहे म्हणजे आपण एम टी डी सीचे रिसॉर्ट्स म्हणतो ते सरकारचे ठीक आहे सर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल नक्कीच सर

चालेल सर हां